हो मी पण मला ना प्लम्बरिंगच्या मध्ये काम असं तर तुमच्याकडे काय म्हणजे प्लम्बर आहेत का म्हणजे कधी येणार कारण मला अर्जेंट होतं थोडं

हो हो नाही मला ना माझे हे मला काम प्लम्बरिंगचं त्याच्यासाठी मला प्लम्बर पाहिजे होते ते जे नळाचे वगैरे वॉल आहेत ते लावायचे होते आणि परत ते म्हणजे नळाची सेटिंग वगैरे करायची होती त्यासाठी प्लम्बर पाहिजे होते तुम्ही तुम्ही मला सांगाल का की प्लम्बरिंगसाठी वगैरे पैसे वगैरे लागणार पुन्हा काय लागणार म्हणून किती पाहिजे कितीपर्यंत लागेल तरी पण मला हो का मला दोन प्लम्बर हवे होते तर मग मी पाठवाल ना तुम्हाला माझे ॲड्रेस वगैरे पाठवेन त्या ॲड्रेसवर तुम्ही त्यांना पाठवा हो आणि माझा नम्बर पण ठेऊन घ्या आणि मग मला कॉल करा जसे ते आले तर तर मग तुम्ही त्यांना एकदा कॉल करून विचारून घ्या तुम्हाला किती वेळ लागेल आणि मी आहे मग काम तरी माझं जास्त काम नाही आहे म्हणा थोडंफारच काम आहे तरी पण मला अर्जेंटमध्ये पाहिजे तुम्ही एकदा विचारून बघा त्यांना आणि प्राईज वगैरे थोडं कमी करा म्हणजे कसं थोडं डिस्काउंट वगैरे द्याल किंवा कमीमध्ये करून द्याल हो का कमी नाही होणार का काही कारण जा कारण जास्त काम नाही ना म्हणून म्हणते हो चालेल काय काय लागणार मला याच्यासाठी प्लम्बर लागणार नळ वगैरे पण म्हणजे म्हणजे कोणते सामान लागणार प्लम्बरिंगसाठी कोणते कोणते सामान लागणार तोपर्यंत मी घेऊन ठेवते हां हो का तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मग मला सांगा ठीक आहे तुम्हाला माझ्या हां ठीक आहे